गणपती हा एक सार्वजनिक कार्यक्रम आहे त्या त्यामुळे सगळे सर्वजण सर्वजण एकत्र होतात आणि उत्साहाचा माहोल तयार होतो मग त्यानंतर आम्ही बैठक घेतो सर्व एकत्र येऊन बैठक घेऊन सगळ्यांच्या घरी जाऊन वर्गणी मागणे सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हा एक हेतू आहे की गणपती आपण बसवू शकतो गणपतीचं कारण बसवण्याच्या मागचं एक हे एकच कारण आहे की जे काय आपले सगळे सगळे माणसं आहेत ते एकत्र एकजुटीने येतात चर्चा होती त्यावरती एकमेकांचे मनं जुळतात व त्यानंतर मूर्त्या आणायला आम्ही जातो सर्वांच्या मनपसंतीनं मूर्ती घेतो मूर्तीची स्थापना करून पूजा करून आरतीवगैरे करून आणि एकजूट होऊन एकमेकांना स समजून घेऊन आम्ही गणपती हा सण साजरा करतो त्यानंतर आम्ही विसर्जनाच्या वेळेस ढोलपथक लेझिमपथक असे काही नवीन नवीन खेळवगैरे इत्यादी घेतो सर्वांना अन्नदानवगैरे करतो कोणाला गणपतीच्या वर्गणीतून डोनेशन वगैरे देणं हेपण एक चांगली गोष्ट आहे ते की सर्वांनीच करावी धन्यवाद